कुटुंबियापैकी कोणालाही किंवा मित्रांपैकी कोणालाही जर खेळाचं कुठल्याही खेळाचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक क्रीडा संकुल असतं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तिथे एक क्रीडा प्रशिक्षणाचं एक ऑफिस असतं तर त्या ऑफिसमध्ये आपल्याला प्रत्येक खेळाच्या प्रशिक्षणाबद्दल माहिती मिळू शकते तर त्या क्रीडा प्रशिक्षणाची तिथे एक तिथे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला या सर्व माहिती मिळू शकते तर हे जे जिल्हा प्रशिक्षण केंद्र जे असतं खेळाचं जिल्ह्याच्या ठिकाणी त तिथे आपण संपर्क करून ही सगळी माहिती घेऊ शकतो त्याचप्रमाणे जे पण प्रायवेटमध्ये जे पण खेळाडू आहेत किंवा जे आपल्या संपर्कातली किंवा आपल्या ओळखीतले कोणी पण खेळाडू आहेत जे की स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलपर्यंत खेळलेले आहेत आपण त्यांच्यासोबत पण संपर्क करू शकतो चौकशी करू शकतो आणि मार्गदर्शन घेऊ शकतो प्रायव्हेटमदे पण ह्या मार्गदर्शनाची खूप मोठी सोय आहे आणि ते पण अनेक खेळांबद्दल मार्गदर्शन देऊ शकतात